इतिहासामध्ये जे वीरशूर होऊन गेलेले आहेत त्यांच्या जय गाथा सांगण्याकरिता पोवाडा हा महाराष्ट्रामध्ये खूप सुप्रसिद्ध आहे या पोवाड्यामधून आपल्याला हे जे वीरशूर जे होऊन गेलेले आहे यांची गाथा ऐकायला मिळते जसे की शिवाजी महाराज तानाजी मालुसरे हे असे जे शूरवीर आहेत यांनी जे कर्तबगारी केलेली आहे ते आपल्याला पोवाड्यामधून ते गाऊन सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी ग्रंथ लिहून ठेवलेले आहे त्यामधून आपल्याला मराठी संस्कृतीची जाणीव होते